आम्ही लहानपणी खूप सा सारे गेम खेळ खेळत होतो आणि आ आताच्या मुलांच्याव्यतिरिक्त की गोटे खेळणे लंगडी खेळणे परत लगोरी खेळणे दोरीवरच्या उड्या टिखत बिल्ला गिंदी गिल्लीदंडा कंचे खूप सारे गेम्स आम्ही खेळत होतो जसं लगोरी आहे लगोरीचे जसं सारख्या आकाराचे एक टिकर तया तयार करायचे म्हणजे एक पाट्यासारखं समजून तसे तयार करायचे आठ नऊ ते एकावर एक ठेवायच्या आणि ते एकावर एक ठेवले की एक इकडून एक बॉल मारायचं आणि एक तिकडून पकडायला राहायचं जसं क्रिकेटमध्ये समजून जायचं जसं राहते त्याच्यासारखं ती लंग लगोरी फोडली की तो बॉल दूर पडतो तो दो पकडायसाठी ज जो दुसरा जातो ज्यांनी मारलं त्या त्याच्या व्यतिरिक्त दुसरा जातो तो आणेपर्यंत ती पटकन लगोरी एकावर एक ठेवून ती पूर्ण करायची असते आणि जर त्याला जर पकडला ते पूर्ण मांडयच्या आधी जर बॉल पकडला गेला आणि त्यांनी जर फेकून मारला तर तो आपल्याला हुकवायचा असतो म्हणजे तो आपल्याला लागू द्यायचा नसतो लागला समजा तर मग आऊट होतो त्याच्या आधीच आपण लगोरी पूर्ण करायची आणि ती लगोरी पूर्ण झाली की तो जिंकत असतो असे लगोरीचे नि नियम होते आणि टिकर बिल्ला टिकर बिल्लाचे न असे नियम होते की जसे सहा डबे बा का पाडायचे सहा डब्यामध्ये म पहिल्या डब्यामध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा असं करून असे एक एक एक करून टिकर टाकायची आणि इकडल्या डब्यामधून लंगडी खेळत खेळत जायची तिथे विश्राम घ्यायचा परत तिकडून दुसरीकडून यायचं आणि जिथे टिकर आहे त्यांनी पायाने ती सरकवाय म्हणजे लंगडी करत करतचं यायचं आणि पायाने ती सरकवायची आणि त्याच्यावर दुसरा पाय ठेवायचा म्हणजे ती लंगडी पण संपून जाते आणि एक डबा त्यांनी जिंकला असं म्हणून तर ते तिन्ही पण आणि सहापण करेपर्यंत जर ती टिकर लाईनीवर जर गेलेली नाही नाही आणि बरोबर नियमानुसार जर तुम्हीच सहाही डबे जर घ्या मिळाले तर आपल्याला एक डबा म्हणजे आपलं घर होऊन जातं म्हणजे तिथे क्रॉस करायचा असतो आणि तो दुसरी दुसऱ्या न दुसरा जो गडी असतो तो त्या घरामध्ये येऊ नाही शकत म्हणजे त्या त्या चौकोनाला उडी मारून त्याला समोर जायचं असते आणि जर समजा थोडासा जरी पाय कटला त्या लाईनीवरती तर तो गे गेममधून आऊट अशा प्रकारचे त्याचे नियम असं नियमच होते आणि ती टिकर अशी पायाने काढली की त्याच्यावर पाय द्यायचा म्हणजे तो पूर्ण एक गेम होत होता म्हणजे ते प्रत्येक घरं दुसऱ्यांनी त्याचा झाल्यानंतर मग दुसरा एक होता तो तो पण घर बनवायचा असे काही त्याचे नियमचं होते आणि लंगडी खेळत होतो आम्ही लंगडीचे असे नियम होते की एकजण लंगडी खेळायचा आणि बाकीच्या लोकांना पकडायचं बाकीचे लोक धावायचे त्यांच्या यांनी त्यांना चकवायचं आहे आणि जर ज्या व्यक्तीला त्या लंगडी खेळणाऱ्या मुलीने पकडलं की नंतरचा डाव तिच्या बरोबर यायचा आणि मग ती पण लंगडी खेळत खेळत दुसऱ्या मुलीला पकडायची असे असे त्याचे नियम होते खूप हर्षउल्हासाने आम्ही तो आणि ते सगळे गेम्स खेळत होतो आम्ही आणि खूप मजा करत होतो